समाजात सरकार आजारांबद्दल आणि वैद्यकीय सेवांबद्दल माहिती देतं डेंग्यू हिवताप टायफॉईड असे विविध प्रकारचे साथीचे आजार पसरतात अतिरिक्त आरोग्य यंत्रणा वापरून गावागावात आरोग्य शिबिरे सरकारकडून रब राबवली जातात ज्यामुळं सरकारी दवाखान्यात पोहचू न शकणाऱ्या रुग्णालाही घरपोच आरोग्यसेवा मिळण्यास मदत होते सध्याच्या काळात प्रत्येकाची जीवनशैली अत्यंत धकाधकीची आणि ताणतणावाची झाली आहे ताणतणावांना सामोरे जाताना अनियमित वेळापत्रकामुळे व्यायाम आहाराकडे आणि पर्यायने तब्येतीकडे दुर्लक्ष होते त्यातच अनेक साथीचे आजार बळावतात नवीन नवीन रोग करोनासारखी निर्माण होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर निरनिराळ्या सरकारी संस्था सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आरोग्य जनजागृती चळवळ उभी करतात सामान्यांच्या तब्येतीच्या वाढत्या तक्रारी आजार रोग त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाय योजना याबाबत वेळोवेळी मार्गदर्शनही सरकारकडून केले जाते लोकांना विविध आजार त्याची कारणे आणि प्रतिबंध याविषयी जागरूक करण्यासाठी यापूर्वीही अनेक आरोग्य जागृती मोहिमा राबवल्या गेल्या आहेत दंतआरोग्य सामान्य बालआरोग्य नेत्ररोग मधुमेह हृदयरोग श्वसन स्त्रीरोग अशा आयोजित केलेल्या अनेक आरोग्यशिबिरांचा समाजातील मुले महिला आणि जेष्ठ नागरिकांनी लाभ घेतलेला आहे क्षेत्रातील त्या त्या क्षेत्रातील लोक प्रतिनिधींच्या मदतीने गावागावात घरोघरी भेट देऊन आरोग्य तपासणी मोहीम होते जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात सरकारकडून येत आहे त्यासोबतच जिल्हा प्रशासनाकडून मेगाफोन जिंगल्स तसेच जनजागृतीपरसंदेश देणाऱ्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती प्रत्येकाच्या पोस्ट केल्या जातात आणि लोकांना जनजागृतीचे महत्त्व डिजिटलीही पटवून देण्यात येत आहे तसेच प्रशासनाकडून चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा या माध्यमातूनही जनजागृती तब्येतीविषयी केली जात आहे नागरी हिवताप योजना राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रम राष्ट्रीय कर्करोग मधुमेह निवारण कार्यक्रम असे अनेक उपक्रम वेळोवेळी गावागावात राबवले जातात